मला स्वैंपाकाची आवड आहे मला वरण भात पोळी करायला आवडते माझ्याकडे मी नाष्टापण करते कधी पोहे करते कधी शेवड्या करते सायतरलेल्या कधी पापडकुट करते त्यांच्यासाठी कधी कधी गुलाबजाम करते आणि मला खूपच आवड आहे स्वैंपाकाची मला माझे मुलंपन कधी शेवड्या मागतात करून कधी पापळ्या मागतात आणि माझे मिष्टर कधी गुलाबजाम करून मागतात तर त्यांना मी गुलाबजाम देऊ शकते